भारतातील नृत्यातील नृत्याचे अनेक प्रकार पडतात भारतीय नृत्यशैली खूप समृद्ध आहे भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य केले जातात हे जगात प्रसिद्ध आहेत जगात प्रसिद्ध आहेत अनेक बाहेरील देशातील लोक आपल्या इकडचे संस्कृती आपल्या इकडचे भाषा संस्कृती पाहण्यासाठी आवर्जून येतात त्यातील काही प्रसिद्ध शैली आहेत भरतनाट्यम तामिळनाडू राज्यामध्ये भरतनाट्यम प्रसिद्ध आहे तसेच केरळमध्ये केरळमध्ये कथकली के कथकली हे नृत्य प्रसन प्रसिद्ध आहे उत्तर भारताचे कथक हे सुद्धा प्रसिद्ध आहे ओडिसाचे ओडिशाचे ओडिशी मिनापूरचे मणिपूर आणखीन एक केरळ राज्यामध्ये आणखीन एक नृत्य प्रसिद्ध आहे ते म्हणजे मोहिनीअट्टम आंध्रप्रदेशमध्ये कुचीपुडी आणि आसाममध्ये सत्रिया अशी प्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नृत्यकला प्रसिद्ध आहे म तसेच महाराष्ट्रामध्ये तमाशे केले जातात लावण्या असतात लावण्याचं सुद्धा अनेक प्रकार पडतात भारतात अनेक नर्त नर्तिका होऊन गेलेत प्रसिद्ध नातनिका होते अनेक प्रकारचे नृत्य ही भारतात केली जातात काही नर्तिका आणि नर्तक जे मला माहीत आहेत ते मृणालीनी साराभाई ह्यांचं भरतनाट्यमवर नृत्य खूप प्रसिद्ध आहे श्रीराम बर्मे ह्यांची कथक कथक हे सुद्धा प्रसिद्ध आहे माला सिन्हा ह्यां हे ओडिशातील आहे त्यांचे ओडिसी हे ना नृत्य प्रसिद्ध आहे शोभना भारती यांचं मोहिनीअट्टम हे केरळचं नृत्य प्रसिद्ध आहे यामिनी कृष्णमूर्ति यांचं भरतनाट्यम हे सुद्धा प्रसिद्ध आहे भरतनाट्यम अनेक नृत्यकलेवर आज आ आजच्या पिढीमध्ये आधुनिक काळामध्ये अनेक चित्रपट नि निघालेत भरतनाट्यमवर सुद्धा एक भरतनाट्यमवर सुद्धा एक छोटंसं भरतनाट्यमवर सुद्धा चर्चेचा एक छोटासा चित्रपट प्रसिद्ध आहे तो तुम्ही पाहू शकता ही काही केवळ काही उदाहरणे आहेत जी मला माहिती आहेत भारतात नृत्यक्षेत्रात अनेक प्रतिभावंत नर्तिका आहेत अनेक प्रकारची नृत्य प्रसिद्ध आहेत जसे की पंजाब पंजाबी पंजाबी तसे जसे आपल्याकडे नृत्य भारतात अनेक संस्कृतीनुसार त्यांच्या धर्मानुसार पंथानुसार अनेक प्रकार प्रकार प पाडले जातात त्यातील जेवढे मला माहिती आहेत तेवढे तरी मी सांगितले आहेत तसेच अजून सुद्धा आपण माहिती मिळवू शकतो भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृती असते त्यानुसार त्यांचे नृत्य केले जातात